मी ऋग्वेद बोलतो आहे मला तुमच्या लायब्ररीबद्दल लायब्ररीमध्ये बदल्या लायब्ररीमधल्या पुस्तकांबद्दल जरा माहिती हवी होती हां त्यासाठीच माहिती हवी होती की काय प्रो प्रोसिजर आहे किंवा काय आणि तुमच्याकडं कोणकोणती पुस्तकं आहेत

साधारणतः तुमच्याकडे किती पुस्तके आहेत बरं बरं तुमच्याकडे किती भाषांमधली पुस्तकं आहेत बरं बरं ठीक आहे माहिती मिळा मिळाली आता एकदा बघेन परत हां हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल